खेळाडूच्या शिष्यवृत्तीबद्दल मला जास्त काय माहिती नाही परंतु त्यांच्या माक्सबद्दल म्हणा अनेक गोष्टींबद्दल म्हणा माहिती आहे त्यांना मेडल्स वगैरे दिले जातात किंवा त्यांना काय मानधन वगैरे दिलं जातं एखाद्या खेळामध्ये ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा एखादं मेडल जिंकलं जातं त्या थ्रू त्यांना शासनाकडून योग्य दरात कायतरी शिष्यवृत्ती दिली जाते ती शिष्यवृत्ती त्यांना फायद्याची पण होते आणि सगळ्या कामाला होते आणि जास्त काय मला सांगता येणार नाही त्याबद्दल पण त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला तर नक्की आवडेल का आवडेल कारण की मला त्याच्या संदर्भात जास्त काय माहिती नाही की कशाप्रकारे त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते जसं की एखादी कॅटेगरी असेल एज्युकेशन चालू असेल त्यावेळेस त्यांना शिष्यवृत्ती भेटते त्याबद्दल माहिती आहे परंतु त्याच्याबद्दल म्हणजे श खेळाडूच्या लोकांनाच कशी शिष्यवृत्ती भेटते याबद्दल मला फारशी माहिती नाही